राज्यात अनुसार जगणारे धम प्रमुख धर्मग्रंथ ते वेगळ्या वेगळ्या असते ते कसं आहे की ते हिंदू श्टेश्ट आहे हे हे तर लई महाराष्ट्र वगैरे आहे आणि ते नॉर्थसाईड आहे तिथे रामायण महाभारत आणि ते पुराण वगैरे वेद वगैरे आहे ते जास्त लोक वाचतात आणि त्याला फॉलो करतात पण जे क्रिस्चन केरळ वगेरे आहे तिथे जास्त क्रिस्सन पोपुलेशन आहे तिथे बायबल वगैरे लोक वाचतात आणि त्याला फोलो करतात अण् ते वे श्टेटवाईज असते जिथे पोपुलेशन ज्यांचं जादा असतात तिथे ते आपले रिलेजन वगैरे फॉलो करतात आ आणि त्यांचे जे पण धर्मग्रंथ वगैरे काय आहे ते तिथे वाचतात आणि त्यांना फॉनो करतात पण इन हिन्दी श्टेटं आणि मराठी श्टेटं त्यांच्या जास्त हिंदू त्यांचे लोक असतात म्हणून तिथे धर्मग्रंथ आणि धार्मिक पुस्तके रामायण महाभारत पुराण वेद वगैरे लोक वं वाचतात